हां भाऊ बोल ना अच्छा तर कायच्यान चालला ट्रेननं चालला हा का अच्छा तर टिकीट बुक केलं आहे का पहिले रिजर्वेशन केलं आहे की नाही केला अजून अच्छा तर तात्काळनं करू शकतो आता जर उद्या जायचं आहे एक दिवसापहिले तात्काळची तिकिटं बुक करावं लागंल हो ते तर मी करतो पण कोणतावाला पाहिजे आता जनरलचा ना स्लिपरचा तर करूच नको कारण की जनरल नं स्लिपरचे हालं एवढे बेकार झाले आता ये आहे मजा नाही आता थ्री ए सी टू ए सी याच्यामध्ये जाऊ शकता हे चांगले आहे ज्यासाठी पण टिकिट महाग आहे साला याची आता एक तात्काळची तिकिटं बुक करून देतो मी ऑनलाईन पण तिथं स्टेशनवर जाऊन एकवेळेस तूबी तिकीट बुक करून येऊन जा एक आता एक काम करशील इकडे जशी ते मी सांगतो असे काही ट्रेन आहे जसे दुरंतो आहे हमसफर आहे असेच ट्रेननं जाशील कारण की सात जसं सांगलो बाकी ट्रेना जी आहे बोत हाल खराब आहे वरून तर अजून लेट होत आहे खूप ट्रेन चार चार घंटे लेट आहे बारा बारा घंटे ट्रेन लेट आहे नं आता तर एक न्यूज आली होती ऐकलं होता का तुनं तो ओडिसाची जो ॲक्सिडंट झाला होता हां ट्री तीन ट्रेनचा तर ते तसं त्याच्यामुळं अजून लेट चालत आहे ट्रेना थोडं पाहून मी सांगतो कसं त्या ट्रेननं जाशील तर तसे तर पाहशील म्हणा जे शीट जर जर शीट चांगली नाही निघाली तर आता डिजिटल झालं आहे तर एक ॲप आहे आय आर सी टी सी म्हणून तिथून पूर्ण कंप्लेन करू शकतंस ट्रेनच्या अंदर बसल्यावर तर चांगली सिटही मिळते चांगलं भेटंल पाहशील पहिले इथं चार्ट वगैरे सब लागते डब्याच्या बाहेर तर त्याच्यातून कोणत्या डब्यात बसायचं आहे सिट नंबर काय आहे सगळं माहिती चालत आहे हां चला धन्यवाद